मी काही दिवसांआधी एलजीची बत्तीस इंचीची टी व्ही घेतलेली ही टी व्ही जी आहे ती फारशी चांगली निघालेली नाही आहे त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली नाही आहे त्याचं पिक्चर ट्यूबमध्येच ब्रेकअप झाल्यासारखं होतो आहे बंद सुरु बंद सुरु होतो आहे स्क्रीनवरती नीट दिसत नाही आहे स्क्रीनला स्क्रॅचेस आलेले आहेत त्याच्या ज्या बटन्स आहेत त्या बटना ढिल्या झालेल्या आहेत ते जे आहे ते काम करत नाही आहेत त्याला पेनड्राईव कनेक्ट करण्यासाठी कुठलंही ऑप्शन नाही दिलेलं आहे त्याची जी वायरिंग आहे वायरिंग पण नीट केलेली नाही आहे त्यामुळे त्यामधून त्याच्याजवळ हात लावला आहे की करंट लागण्याची भीती वाटते आहे आणि यावरती आपल्याला यूट्यूब किंवा बाकी अदर कुठलं चॅनल जर लावायचं असेल तर तेसुद्धा आपल्याला कनेक्ट करता येत नाही फोन पण कनेक्ट करता येत नाही आहे तर हे जे आहे टी व्ही आमच्याकडे कुणालाही आवडलेली नाही आहे